हॅलो मंजुषा हातमडे बोलता का मी ॲक्सिस बँकमधून मोनाली कलोडे बोल कलोडे कलोडे बोलत आहे तुम्ही जे होम लोन आमच्याकडनं घेतलेलं होतं त्याची किस्त भरलेली आहे तर तुम्ही या महिन्याची किस्त भरलेली नाही आहे

पण लेट झालं तर तुम्ही बँकेला तसं सांगायला पाहिजे होतं बँक बँकेच्या कामासाठी आपल्याला वेळ काढावा लागते मॅडम तुमच्या लोनवर तुम्हाला जास्त व्याज तर येईल ना त्याच्यामुळे तुम्ही जर लोन वेळेच्या वेळेवर जर भरलं गेलं नाही तर तुम्हाला त्याचं जास्त पे करावं लागेल हो पण या दोन ते तीन दिवसामध्येच तुम्हाला ही किस्त कंप्लीट करायची आहे तर किती दिवसामध्ये तुम्ही ही किस्त कंप्लीट करता नाही तुम्ही मागेही कॉल केला हो ओ तर त्याच पद्धतीचे बोलले होते त्यामुळे आम्ही तुमच्या घरी पण व विजिट केली होती तर तुम्ही घरी अवेलेबल नव्हत्या नाही पण बँकेचेही प्रॉब्लेमस वाढते ना मग त्यामुळे त्यामुळे ब बँकेचे प्रॉब्लेम्स तुमचे वाढतील नाही तुम्हाला पाच दिवसाची मुदत देते पाच दिवसाच्या मुदतीच्या आतमध्ये तुम्हाला ही किस्त कंप्लीट करायची आहे त्या व्यतिरिक्त वेळ मिळणार नाही तुम्हाला ठीक आहे